हॅलो हॅलो मॉडन बेकर्स हां कोण बोलत आहे हां हां हां बाई बोला ना बोला ना अरे वा वा वा कधीपासून बरं बरं बरं बरंं अच्छा अच्छा बरं बरं बरं बरं म्हणून मोठा तेच अगदी बरं बरं बरं बरं बरं हो काय माहीत थँक्यू थँक्यू अगदी नक्की नक्की किती पाच वर्षाची म्हणालात ना बरं बरं बरं बरं बरं काय मं तुमच्या डोक्यात विशिष्ट अशी थीम आहे का म्हणजे की तिला काय मग जमेल की अगदीच नक्कीच काही हरकत नाही आणि कुठला फ्लेवर कुठला म्हणजे तिला कुठला आवडतं चॉकलेट पायनॅपल किंवा मग आजकाल तर पायनॅपल आवडतो का वा वा वा चांगलं आहे चांगलं आहे आणि मग कुठलं स्पेसिफिक रंग पण कुठला आवडतो का कारण की बारबी म्हटलं की मग ते म्हणजे आपण पायनॅपल केक जरी केला तरी पण मग गुलाबी रंग जरा आवडतो ना मुलींना हां का मग स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे आवडेल का तिला का नाही मग आपण असं करूयात ना स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये करूयात आणि साधारण किती लोक असतील म्हणजे किती किलोचं आपल्याला तुम्ही काय बरं बरं बरं हां बरं बरं बरं ठीक आहे ना आपण असं करूयात हे बघा ना एक त्या तिचा वाढदिवसाचा स्पेशल करूयात बारबीचा शेप मला तो साधारण मला वाटत आहे तुम्हाला तीन एक किलोचं तरी लागेल म्हणजे व्यवस्थित कारण की असं अगदी छोटं छोटं नाही ना द्यायचं व्यवस्थित सगळ्यांनी खायला पाहिजे आणि तुम्ही म्हणजे माझा खाऊनच बघा म्हणजे सगळेजणं परत मागतील असं त्याच्यामुळे हो नाही नाही आणि मग मुलांना काय करूयात आपण चॉकलेट कपकेक देते मी तेही हल्ली आवडतात मुलांना आणि कसे सुटसुटीत पण होतं हां चालेल चालेल आणि मग किती तारखेला तुम्ही मला म्हणालात ठीक आहे ठीक आहे वेळ आहे म्हणजे अजून हो हो नाही नाही मी मी लगेचच नोटडाऊन करून ठेवते आणि म्हणजे फक्त तुम्ही आता मला चेंज नाही ना का एवढं कन्फर्म करा की स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बारबी तीन किलोचा केक आणि कपकेक किती लागतील मग आठदहाच मुलं आहे म्हणाले ना तुम्ही छोटी मुलं हां चालेल ना हो हो चालेल चालेल चालेल चालेल ठीक आहे ना हो हो हो तुम्हाला इव्हन म्हणजे आता एवढा एवढी मोठी स्पेशल ऑर्डर असेल ना तर माझ्याकडून ॲक्च्युअली थोडंसं जे बड्डे डेकोरेशन असतं ना ते सुद्धा आम्ही प्रोव्हाईड करतो आणि हो आणि आता तुम्ही सांगितल्यावर तुम्हाला तर नक्कीच देईन म्हणजे काहीच प्रश्न नाही अजून जर तुम्हाला बाकी जर छोटी पार्टी काईंड ऑफ तुम्ही करत असाल आणि त्याच्याशी रिलेटेड पण जर काही हवं असेल ना म्हणजे अदर दॅन केक थोडं काही मेनू तुम्हाला काही हे हवं असेल स्नॅक्समधलं हां तं तसंही तुम्ही म्हणजे तुम्ही हो हो मी करू शकते तुम्ही विचार करा कसं काय ठरेल म्हणजे तुम्ही तुमचं काय ठरतं ते मला सांगा तुम्हाला शक्य असेल तर मग मी हे करेन हां हो मग तुम्ही जर तशी ऑर्डर दिली ना तर मग मी सगळंच प्रोव्हाइड करेन तुम्हाला म्हणजे काहीच करायचं नाही हो हो हो हो हो काहीच प्रश्न नाही हो हो हो असं करता येईल

हो हो हो अगदी अगदी काहीच तुम्ही वेळेची काळजी करू नका हो हो हो तुम्ही मला फक्त एकदा हे सगळं ना डिटेल व्हॉट्सअप करून ठेवा म्हणजे माझ्याकडे नोंद राहील की हा फ्लेवर आणि हे डिझाईन हवं आहे आणि मग आणि तुम्हाला म्हणजे रेटबद्दल तर तु्ही हे करू नका मी डिस्काऊंट पण देईन आपल्या घरची ऑर्डर असल्यामुळे अगदी नक्की हो हो त्यामुळे देणारच नक्की नक्की देईन आपण करूयात मग फायनल तुम्ही वॉट्सअप करा फक्त मला हां चालेल ओके ओके अच्छा हो बाय बाय बाय बाय